मी एकदा रेसिपि तयार केली होती तांदळ्याच्या पिठ्याला तांदळाचं पीठ दळून आणलं होतं आणि त्याच्या चिला म्हणून किंवा डोसा म्हणून यूज करायचं होतं तर मी ते डोसा म्हणून जेव्हा त्याला घातलं होतं तर ते पातळ झाल्यामुळे काही तो डोसा बनलेला नाही आणि नाही बनला तर त्यावेळेस मी त्याच्यामध्ये आणखी थोडं तांदळ्याचं पीठ टाकलं आणि मी त्याला रवा डोसा म्हणून रवा पण टाकला रवा डोसा म्हणून मी त्याचा वापर केला म्हणजे त्या बिघडलेल्या रेसिपिला मी घट्ट करून त्याच्यामध्ये आणखी काही ग्रिमिणीज घालून मी त्यांना छान प्रकारे तयार केलं आणि तो वेस्टेज जो जाणार होता तो यूजमध्ये आणला आणि ते यूजमध्ये आणूनसुद्धा हेल्थलाच पण त्यांचा फायदा झाला परत ते वेस्ट गेलं नाही आणि ते माझ्या कामात आलं